आपल्याकडे बाहेरगावच्या राज्यातले पर्यटक लोकं आले की त्यांना त्यांच्या राज्यातल्यापेक्षा जेवणाची चव आपल्या राज्यात म्हणजे जे आपण बनवतो स्वयंपाक वगैरे करतो आपण आपल्या सणाला म्हणजे पुरण पोळी करतो किंवा आपण असं नेहमीचं जेवण असलं त्याच्यात वरण भात भाजी पोळी किंवा लोणचं पापड असं काहीतरी बनवतो तर त्या लोकांना म्हणजे त्याची चव खूप आवडते असं खावंसं वाटते जसं बाजरीची भाकरी मिरचीचा ठेचा आणखी वाळ् भरलेले वांगे किंवा पालक पनीर असं म्हणजे त्यांना खूप म्हणजे आवडते खायला कारण त्यांना तिकडे ते मिळत नाही आणि ते समजतही नाही की ते कसं करायचं तर आपल्या राज्यात आले की त्यांना म्हणजे खायची चव पण समजते की त्यांची म्हणजे पाक परंपरा म्हणजे कशी असते ते आपल्याला सांगतात ते की आम्हाला हे खायचं ते खायचं तर आपण जसं बनवून दाखवतो त्यांना भरलेले वांगे म्हणा की भेंडी म्हणा ठेचा बाजरीची भाकरी किंवा मग लोणचं पापड असं काहीतरी नवीन नवीन वस्तू त्यांना खायला म्हणजे आवडतात आपल्याकडे आले ते की की सांगतात ते की भाजी वगैरे ही बनवा ती बनवा तर आपण जसं नवीन नवीन पदार्थ त्यांना बनवून खाऊ घालतो आणि त्यांना ते आवडते की ही इकडची भाजी ही चांगली होती ती चांगली होती ते तर ते त्यांच्या राज्यात जाऊन जसं आपल्या सांगतात की आम्ही ती भेंडीची भाजी खाल्ली तर तीच आवडली आम्हाला किंवा वांग्याची भरलेले वांगे खाल्ले तर ते आवडले आम्हाला असं म्हणजे त्या त्यांच्या राज्यात जाऊन ते सांगतात आणि आपल्या देशाचं म्हणजे भारताचं असं कौतुक करतात आपल्या राज्यातलं